नमस्कार मॅडम हां मॅडम मी सांगलीमधून बोलत आहे चैताली तातुगडे उद्या मी कोल्हापूरमध्ये फिरायला येणार आहे आणि तिथल्या काही जे काय ऐतिहासिक गोष्टी आहेत त्यामुळं त्याची माहिती मला जरा हवी होती म्हणजे तूम् म्हणजे तुम्ही देऊ शकत आहे ना मला माहिती

ओके हा म्हणजे मला पहिल्यांदा महालक्ष्मी टेंपलबद्दलच माहिती हवी होती त्यानंतर जे बाकीचे जे काही ऐतिहासिक ठिकाणं आहे त्याबद्दलसुद्धा थोडीशी माहिती नंतर मला सांगितली तरी पण चालेल

हां हां म्हणजे प्रसाद असतो का

हो आणि खरेदीसाठी

हां हां आणि तिथं दिवाळी दिवाळी कशाप्रकारे साजरी करतात म्हणजे मोठी करतात ना म्हणजे दसरा हा सण मोठा करतात ना तिथं बरं बरं आणि दिवाळीच्या मागे त्याचा काही इतिहास आहे की मोठा दिवाळी एवढी मोठी साजरी करण्यामागे हां हां हां आणि ते दसऱ्याला ते सोनं वगैरे उधळतात ते हां

म्हणजे एक दिवसात होईल फिरून का दोन दिवस लागतील

हां म्हणजे अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी बरं बरं ठीक आहे चालेल मग मॅडम उद्या भेटूया

हां मी आल्यानंतर तुम्हाला मी फोन करते मग हां हां ठीक